कुठल्याही भागातील कला आणि हस्तकला ही त्या राज्याची सांस्कृतिक ओळख ठरते तिची अस्मिता ही त्या राज्याची खऱ्या अर्थाने धरोहर असते आणि तोच वारसा नंतरची पिढी येणारी पिढीसुद्धा पुढे नेण्याचं काम करते उदाहरणच द्यायचं झालं तर वारली चित्रकला वारली चित्रकला ही त्यात तिच्या वि विविध अशा चित्रातून तिच्या रंगातून तिच्या मांडणीतून आपली ओळख जगभरात नेण्याचं काम करत आलेली आपल्याला दिसलेली आहे